भारताच्या निरनिराळ्या प्रदेशामध्ये लोकसंगीतदेखील वेगळं वेगळं आहे तर आमचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र त्यातल्या लोकसंगीताचा प्रकार जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचा लोकसंगीताचा प्रकार आहे लावणी तर लावणी हां तर ती गाणी कोणत्या प्रसंगी गायली जातात तसं जर म्हंटलं तर हे एक लोककला आहे लोकनृत्याचा प्रकार आहे तर वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळ्या वेगळ्या सण उत्सवांमध्ये लावणी हा प्रकार केला जातो बोलला जातो आणि ऐकला जातो